मला टीव्हीवरील आवडता कार्यक्रम म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा तो कार्यक्रम खूप कॉमेडी असल्यामुळे मला आवडतो तो तो कार्यक्रम बघितल्याबरोबर माझं टेंशन कमी होऊन जातं त्या कॉमेडीमुळे